हा मी धीरज बोलतो मी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि तुम्ही मला पिझ्झा वेळेवर दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभार व्यक्त करतो आणि ठँक्यू तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सर्विस दिलेली आहे आणि पिझ्झा खूप टेस्टी आणि छान होता परत मी ऑर्डर करीन आणि करत राहिल खूप छान वाटलं मला ठँक्यू